हॅल्लो दिनेश रिक्षावाले बोलता तासापूर्वी मी तुम्हाला कॉल केलेलं रेवसला माझ्या घरी तुम्हाला मी बोलावलं होतं नाही थोडं मला काम निघालं ना मला अलीबागला जायचं आहे तर तुम्हाला यायला जमेल का काय बोलता नाही तिथे पण मला पाच माणसं आहेत माझ्यासोबत तुम तीन वाजता आप जायचंय हो अलीबाग व कुठे येऊ अलीबागला शिवाजी चौकच्या इथे या मी तिथे आम्ही थांबतो सगळीजणं मग तिथून आपण पनवेलला जाऊ तीन वाजता यायला जमेल